नमस्ते सर कदम सर ना जरा कोचिंग जॉईन करायची होती ॲथलिट सध्या तर मी आता स्टुडंट आहे नववीला रनिंग असते हां ग सर रनिंगला चारशे मीटरला सर चारशे मीटरला चारशे मीटरला सर

हां सर जमणार ते सर नक्की

हां सर सर माझं हां सर माझं वेट जास्त आहे

सर सर माझं चारशे काय सर ऐकू नाही आलं नाही सर ते नाहीत नाहीच खाईल हां सर मी बाहेरचं काहीच खात नाही सर हो सं होय होय हां सं हां सर तुम्ही मला बघितलं ना तर तुम्हाला कळेल की मी चारशेला योग्य आहे की हजर हजारला रो योग्य आहे हां सं पप्पांना घेऊन येईन काय काय सर आवाज नाही येत आहे तुमचा न्यू मॉडे न्यू मॉडेल सर सर ते माझा फ्रेंड आहे शुभम कदम म्हणून तो सुद्धा तुमच्याच ॲकेडमीमध्ये आहे हां हां मग त्यानं मला रिकमेंड केलं होतं ये बाबा हो हो मित्र आहे माझा क्लासमेट होय होय तो बेस्ट आहे तो सुद्धा हां हो होय पण सर पण हां सर त्याची न्यू मॉळलचे टीचर परमिशन देत नाहीत पण फश्ट प्रेड

बरं बरं सर नक्कीच हां सर हां सर नक्की हां सं नक्की बरं बरं हां सर थँक यू हां थँक यू बाय सं हां सर होय नक्की बरं मग हां सं थँक यू सं बरं हां